पाण्याची गरज आपल्याला दिवसभर असते सकाळी उठल्यानंतर गुळण्या करायला पाणी लागतं की त्याच्या आधी आपण जे सकाळी सकाळी उठल्या उठल्या पाणी पितो एक ते दीड लिटर तांब्याच्या वांड्यातलं त्यासाठी पाणी लागतं त्याच्यानंतर चूळ भरण्यासाठी पाणी लागतं म्हणजे ब्रश करायला चूळ भरायला पाणी लागतं त्याच्यानंतर आंघोळ करण्यासाठी पाणी लागतं आंघोळ करून आल्यावर परत एक अर्धा ते एक ग्लास पिण्यासाठी पाणी लागतं त्याच्यानंतर आपल्याला जेवण बनवण्यासाठी पाणी लागतं आणि आपण जेवढ्यावेळेस टॉयलेटला जातो किंवा लघवी करायला जातो तर त्यावेळेस फ्लश करण्यासाठी पाणी लागतं दिवसभर आपल्याला वेग सारखे सारखे आपले जे नाष्ट्याचे भांडं लंचची भांडी जेवता ते जेवणाची भांडे किंवा मध्ये काय नाश्ता वगैरे बनवला त्याची वांडी तर ते भांडी घासण्यासाठी पाणी लागतं त्याच्यानंतर कपडे धुवायला बऱ्यापैकी पाणी लागतं तर अशा भरपूर गोष्टी आहेत प्रत्येक गोष्ट र आपली खोली धुवून घ्यायला पाणी लागतं साफसफाईसाठी पाणी लागतं टॉयलेट साफ करायला पाणी लागतं बाथरूम साफ करायला पाणी लागतं अंगणावर मारायला अंगणामध्ये पा ज मारायला पाणी लागतं झाडांना घालायला पाणी लागतं जे कुंड्यांमध्ये आपण झाडं लावतो त्यांना पाणी घालायला लागतं शेतीसाठी पाणी लागतं भरपूर गोष्टींसाठी पाणी लागतं पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही किंवा आपण कोणतंही कार्य करू शकत नाही तर पाणी हे आपल्या जीवनाचं सार आहे ब नी महत्त्वाचा घटक आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला दिवसातून जवळजवळ पाच लिटर तरी पाणी पिण्यासाठी लागतं तसंच ज्यांच्याकडे इंग्लिश चॉयलेट आहेत त्यांना एकावेळेस जर आपण फ्लश केलं तर ते पाच लिटर पाणी एकाच वेळीस निघून जातं तर दिवसात घरामध्ये पाच माणसं असतील तर दिवसातून तीनचार वेळा जरी गेले तरी भरपूर पाणी आपलं दिवसातून नुसतं टॉयलेटमाएत लागतं तर पाण्याची गरज सर्वांनाच आहे आणि पाणी हळूहळू पाण्याचा साठा कमी होत चालला आहे तर ते जपूनपण वापरलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे